हॅलो तुमची मला डिलिव्हरी अजून भेटलेली नाही परंतु मला इथे डिलिव्हरीची पोच मला इथे दाखवते तर आत्ता मी कोणाबरोबर कॉन्टॅक्ट करू कोणाशी संपर्क साधू हां बोला साहेब हो तुमी जे बोलता डिलिवरी झाल्याची पोच आली इकडे परंतु प्रत्यक्ष मला डिलिवरी झालेली नाही आहे तर मी आता ही तक्रार आहे ती कोणाकडे करू हो का ते नंबर आहे का अच्छा मग तो नंबर सांगा मला मी नोट करून घेतो ठीक आहे ठीक है ठीक आहे साहेब नाही परत मी जर आलो तर कॉन्टॅक्ट झाला परत तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करतो मी बगतो त्याची डिलिवरीची वाट बघतो परत मी तुम्हाला फोन करतो ओके सर ठीक